भारताच्या अधिकृत भाषा भारताच्या अधिकृत भाषा म्हणजे भारतामधे ज्या वेगवेगळ्या भाषा बोलण्यात येतात त्या जसे की मराठी हिंदी पश्चिम बंगालची बंगाली गुजरातची गुजराती पंजाबची पंजाबी त्याचप्रकारे आसामची आसामी अशा विविध प्रकारच्या भाषा आपल्या भारतामध्ये बोलण्यात येतात देशाच्या भाषिक वैविध्याविषयी मला असे वाटते की महाराष्ट्रातच काय मरा महाराश्शमध्ये मराठी भाषा अगदी वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात येते बोलण्यात येते त्याचप्रकारे गुजरातमधे सुद्धा गुजरातीचे आता वेगवेगळे अंग आपल्याला निर्माण झालेले दिसायला पडतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्यामधे बोलण्यात येणारी मराठी भाषा ही वेगळ्याच प्रकारची आहे त्याच प्रकारे विदर्भामधे बोलण्यात येणारी मराठी भाषा हिला वेगळ्या प्रकारचे सूर आणि तुल् ताल आहेत थोडं आपण समोर गेलो तर महाराष्ट्राच्यासमोर गुजरातमधे पंजाबमधे आसाममधे आसाममधे जी आसामी भाषा आहे तिला सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फाटे फुटताना दिसतात देशाच्या भाषिक वैविध्याविषयी मला असं वाटते की हिंदी ही आपल्या भारताची जी राज्यभाषा आहे ती अगदीच योग्य प्रकारे हिंदी हिचं निवड करण्यात आलेलं आहे कारण हिंदी ही अखंड भारतामधे सर्रासपणे वापरण्यात येणारी एक भाषा आहे